हां शरद बोलतो आहे हां बोला हां ते मी तुम्हाला मागे म्हटलं होतं ना हां ते आपल्याला ट्रॅव्हलचा तुम्ही मला सांगणार होता ते इन्क्वायरी करायची होती जरा आपलं एक साधारणपणे सहा सात दिवसांसाठी आठ दिवसांसाठी फॅमिलीबरोबर कुठे अरेंज करता येईल त्याच्याबद्दलची जरा चौकशी करायची होती तुमच्याकडे

ओक्के

ओके ओक्के ओके ओके तिकडून आपल्याला वैष्णोदेवीला पण जाता येईल का ओके मग तुम्ही एक काम कराल मुंबई दिल्ली जम्मू किंवा म्हणजे ट्रेन फेअर जम्मूचा किंवा कुठल्या दुसऱ्या तुमच्या सोयीचे तुम्ही सांगा मला कसं करता येईल ते

ओके

ओके ओके

हां बारा सीटर बरी पडेल कारण आमच्याकडे सामान बरंच असेल तिकडे फिरण्यासाठी

हां हां हां हां

हां व्हॉट्सअपवर डिटेल पाठवा एअरफेअर आणि ट्रेनफेअरचे आणि गा म्हणजे बाय कार जर जाणार असू पुढचं तर कुठून कुठे ती कार कशी नेता येईल आयदर शिमला कुलू मनाली किंवा खाली चंदीगढपर्यंत आणता येईल का हे सगळे जरा डिटेल पाठवा आणि आणखी एक बघा की समजा दहा माणसांच्यापेक्षा जास्त जर आमचा ग्रुप आम्हाला करता आला तर आम्हाला काही डिस्काउंट देता येईल का हां चालेल चालेल हरकत नाही थोडं मला व्हॉट्सॲपवर जरा पाठवून द्या डेट साधारणपणे नोहेंबर एंडला वगैरे असेल फक्त हिवाळ्याचा काही त्रास होणार नाही ना त्यावेळेला हा नाही नाही हा बरोबर एप्रिल मेमध्ये हो बरोबर बरोबर तेवढे चालतील बरं हां ते आहेत आमच्याकडे आहेत हां हां ठीक आहे

हां एक दोन तीन प्लॅन बनवून द्या म्हणजे मग आमच्या घरी पण म्हणजे माझ्या फ्रेंड्स वगैरे तुम्ही डिस्कस करून तुम्हाला फायनल कन्फर्मेशन देईल ओके हां आता ते काय प्रत्येकाच्या बजेटप्रमाणे आहे ना कोणीतरी विमानाने येईल म्हणजे लोक काहीजण मे बी दिल्ली चंदीगढ जम्मू जातील किंवा काही ट्रेनने जातील पण शेवटी ते एकत्र येऊन तिकडून हां ठीक आहे हरकत नाही चालेल चालेल थँक्यू थँक्यू सर येस येस येस येस येस थँक्यू थँक्यू बाय बाय बाय बाय